मला मे माझं लग्न आहे तर माझा प्रिवेडींग मेकप करायचा होता

मला मराठी मुलगीचा मेकप करायचा आहे फीस किती राहणार आहे फीस किती राहणार आहे वे मेकपची

मी लुगडं घालणार आहे

आणि तुमच्याकडून असेल तर ठीक आहे हो ठीक आहे ना मला ना प्रिवेडींग फोटो शूटही करायचं होता तर मला त्यासाठी मेकपही करायचं होतं तर त्याचा आहे का अच्छा मग त्याची फीस किती राहील ड्राय आहे

हो चालेल ना अगर तुमच्याकडे फोटो शूट मला फोटो शूट करायची आहे तर तुमच्याकडे काही प्लेस आहेत का प्लेस वगैरे ब्युटीफुल वगैरे

हो चालेल ना तुम्ही हो चालेल ना चालेल लग्नाच्या आधी तुम्ही पण ये जा अच्छा मग आम्ही कधी येऊ तिथे लग्न तीसला आहे

हं ओके